डोसा एक आयस्क्रीम नट्स पीनॅडो पिझ्झा पास्ता सॅलेड समोसा यग यंग्स ॲपल बनाना चिकन कुकीज डोसा एक आयस्क्रीम बिर्यानी ब्रेड चीज राईस स्टिक बनाना कॅरट